आमच्या परिसरामध्ये बरेचसे दवाखाने आहे त्यामध्ये आम्हाला त्या दवाखान्यांची चांगल्या प्रकारे सेवा लाभते प्रायवेट सरकारी हे सर्व दवाखाने आमच्या एरियामधे आहे त्यामध्ये आम जास्तीत जास्त आमच्या इथं डॉक्टरांचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे त्यामुळे आम्हाला केव्हाही जर जमाला ॲम्ब्युलंसची सेवा वगैरे जर लागली तर तुरंत आम्हाला लाभ ती लाभते त्यामध्ये आम्हाला गोड्या औषधी वगैरेसुद्धा आम्हाला दवाखान्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे पुरवल्या जाते त्यामध्ये आम्हाला डॉक्टरांची सेवा होमेपेथी ॲलोपेथी आयुर्वेदीक या तिन्हीसुद्धा डॉक्टरांचे चांगल्या प्रमाणात आम्हाला सेवा लाभते आहे आणि कुठल्याही प्रकारचं जर समजा आम्हाला अडीअडचणी असल्या ज डॉ वैद्यकीय अडचणी जर असल्या तर आम्हाला डॉक्टरांच्या माध्यमातून आम्ही संपर्क करून आम्हाला घरपोचपर्यंतसुद्धा ती सेवा उपलब्ध होते त्यामध्ये आम्हाला त्यामध्ये आम्हाला म्हणजे जास्त करून आम्हाला आरोग्याशी जास्त त्रास सहन करावा लागत नाही परिसरातील आजूबाजूने सरकारी दवाखाने प्रायवेट दवाखाने भरपूर आहे त्यामध्ये डॉक्टरांची सेवा चांगल्या प्रकारे आहे